राज्यातील प्रसारमाध्यम अल्पसंख्याक आणि उपेक्षित समुदायाचं प्रतिनिधित्व अनेकदा अपूर्ण किंवा जसे ते एकांगी दिसतात संवेदनशीलतेचा अभाव आणि पूर्वग्रहस्त मागणीमुळे ते त्यांच्या जे समस्या असतात ना त्या दुर्लक्षित राहतात आणि त्यांचं जे मा उपाय ते मिळत नाही मात्र काही माध्यम असतात ते त्यांचा आवाज उठवतात परंतु जे आवाज घेतात त्यांची संख्या कमी आहे